हॅलो हां काय करत आहे गं काय नाही मी पण बसूनच आहे ते आता गणेश उत्सव येत आहेत माहीत आहे का नाही तुला नाही तुझी अच्छा मग काही ड्रेस वगैरे घेतला का नवीन मला नाही सांगितलं अगोदर मला सांगितलं असतं तर आपण सेम घेतले असते नं अच्छा मग सर्व स्वयंपाक वगैरे कधी झालाच म्हणजे काय बनवणार आहे तू अगं गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात तर तुला येतात का अच्छा मग एक काम कर नं मला पण नाही येत तर मग मला पण सांगशील नं कसे बनवायचे हां त्यांना विचारू कसे बनवायचे तर आणि तिचं वगैरे सामान वगैरे विचारून घेतलं का आणि मग ती आ अरे तिथे कार्यक्रम असतील नं तिथे कार्यक्रम असतील नं म्हटलं काही तिथे हो ते डान्स प्रोग्राम वगैरे सिंगिंग काही असे असतात नं हां तर मग तू कशात करणार आहे पार्टिसिपेट अच्छा मग प्राईज वगैरे देतील नं काही नंबर वगैरे आल्यावर हां मागच्या वर्षी पण एवढं मस्त झालं होतं नं मला तर खूपच आवडलं होतं

मी तर बाई सिंगिंगमध्येच हे पार्टिसिपेट करणार आहे मला खूप आवडतं सिंगिंग मागच्या वर्षी बघ माझा नंबर पण आला होता बरं ठीक आहे मग चांगली तयारी वगैरे कर आणि तयारी झाली की मला पण सांग कॉल करून मग मी पण येणार बरं ठीक आहे मला कॉल करशील हां नंतर